कबड्डी हा खूप मजबूत मुलांचा गेम आहे कबड्डी हा मातीतला गेम कबड्डी हा सात प्लेयर इकडून सात सात गडी तिकडून असे सात सात टीममध्ये असतात तो खूप मजबूत मुलांचा गेम आहे त्याच्यात रेडर असतात रेडर हा एक व्यक्ती दुसऱ्या टीमकडे जाऊन त्या साईडने डिफेंडर असतात मग रेडर एन्ट्री मारून तिकडले गडी हात लावून आणू शकतात आणि या रेडरला तीन पाच सात जण पकडू शकतात असे ते गेम असतात खूप छान गेम आहे इकडले तिकडले आऊट करून आखरी जो ज्याची जास्त पॉईंट तो जिंकला असा तो कबड्डीचा गेम आहे हा मा महाराष्ट्रातल्या मातीतला गेम आहे आणि खूप छान गेम आहे नाजूक मुलांनी खेळू नये ही काळजी घ्या